बागकाम हे एकट्याने होण्यासारखं नाहीच आहे ते सगळ्या कुटुंबाचं त्याच्यामध्ये मदत होत असते तर आमच्या घरात अकरा जण असल्यामुळे सारखं कुणी न कुणीतरी बागेकडे बघत असतं जसं की मी कमळाची झाडं लावलेली आहेत तर त्याच्यातलं पाणी बदललं आहे का दोन दिवस झाले की त्यानंतर वेगळी काही तण बागेमध्ये उगवलेले आहेत का ते काढून टाकायचे का ते काढून टाकणं त्याच्यानंतर वेगवेगळी आळे करणं फुलां झाडांवर काही बुरशी वगैरे चढलेली आहे का तर त्यावर स्प्रे मारणं तर ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांच्या नजरा असल्यामुळे त्या अतिशय नीट होतात आणि त्यामुळे बाग इतकी छान फुललेली असते की आम मला आमच्या बागेमध्ये जवळ जवळ दररोज पंचवीस ते तीस जास्वंदाची फुलं मिळतात त्यामुळे आमच्या घरच्या देवांची म्हणजे देवांची पूजा तर ही घरच्याच फुलांवर होते त्याच्यामुळे सगळ्यांचं लक्ष असेल तर ती गोष्ट अगदी अतिशय सोपी होऊन जाते किंवा त्याचं ओझं आपल्या मनावर येत नाही की मला हे करायचं आहे मला हे करायचं आहे तर सगळ्यांनी मिळून केलं तर त्याच्यामध्ये खूप आधार वाटतो आणि एक मोठं काम अगदी सोप्या पद्धतीने हलक्या पद्धतीने आपल्याला मना ताण न येता अगदी पूर्ण होतं त्याच्यामुळे त्याचा आनंदही जास्त भेटतो आणि सगळ्यांचीच मेहनत असल्यामुळे सगळेच जण बागेकडे बघितले की सगळ्यांनाच आनंद भेटतो एकट्याचं काम नाही आहे ते